माझे गाव रुई तालुका बारशी जिल्हा सोलापूर धाराशिव शहरापासून आग्नेय दिशेला पंधरा किलोमीटर असलेलं छोटंसं अतिशय टुमदार गाव म दोन हजार ते बावीसशे लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव कृषीप्रधान गाव सर्व माणसाचा सर्व लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि त्या गावाचं ग्रामदैवत खंडोबा आहे दरवर्षी चंपाषष्टीला त्या मंदिरात खंडोबाची यात्रा भरत असते परगावी गेलेल्या सासरी नांदायला गेलेल्या मुली त्या निमित्तान गावाकडे येतात सर्वजण परगावी पोट भरण्यासाठी पुणे मुंबई अशा ठिकाणी गेलेली लोक सर्वजण तिथं एकत्र येतात आनंदानं वर्षानंतर एकमेकाच्या भेटी घेतात एकमेकाला भेटून खूप आनंद होतो परत आपापल्या शेतामध्ये प्रत्येकजण व्यस्त असतो कामामध्ये व्यस्त असतो आणि आपल्या शेतात पिकवलेला धान्याच्या राशी घरी आणताना त्यांना खूप आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद आमच्या पहात असताना आमच्या मनाला पण खूप आनंद देऊन जातो आणि असं एक छोटंसं गाव आता पूर्वीच्या काळी खूप निरक्षर होतं पण आता शिक्षणाची जागृती झाल्यामुळे त्या गावामध्ये प जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक विद्यालय सहावी पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक विद्यालय आता इंग्लिश खोल आता लोकांना भाषेचं महत्त्व कळालं आहे मराठी भाषा शिकता शिकता इंग्लिश स्कुल्लासुद्धा आपले मुलं त्या गावातील लोकं पाठवू लागले आहेत आणि अशा पद्धतीनं ते गाव आता ज्ञानाकडून अज्ञानाकडून ज्ञानाकडं वाटचाल करत आहे